हलो कामात आहेस का रे अरे थोडं काम होतं उद्याच्या संगीत महोत्सवाला जाणं फिक्स ना फिक्स फिक्स शप्पथ मला एवढं एवढं एक्साइटमेंट झाली यार मी तुला काय सांगू यार जाऊयात सगळे बरं ऐक ना फक्त ते तिकिटाचं बुकिंग मी केलेलं आहे मी बुक माय शोवरून केलं होतं त्याचा जरा मग चेक करशील का कन्फमेशन वगैरे मी तुला रजिस्ट्रेशन नंबर देते कामात आहेस का ठीक आहे थोड्या वेळाने कर तसं काय नाही पण आज जरा कन्फम करून दे मी मला थोडं जमणार नाही आहे म्हणून तर हां नंबर होता शून्य शून्य शहाऐंशी शून्य शून्य हे फिक्स एक आपलं बुकिंग रजिस्ट्रेशन मी केलेलं आहे सगळं बुकिंग झालेलं आहे एकदा चेक करशील आणि मला सांग फक्त तुला काय वाटतं आहे जायचं ना मस्त ना मला किती दिवसांपासून इच्छा होती यार जायची खरंच आणि आता आपण सगळे जातो आहे म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे मी काय सांगू तुला यार ठीक आहे जाऊयात बाकी तुझं ओमशी बोलणं झालं का बरं सगळेच खूप एक्सायटेड आहेत ना जायला आपण खूप दिवसांनी एकतर एकत्र असे भेटतो आहे कुठेतरी जातो आहे त्यात संगीत महोत्सवाला जातो आहे म्हणजे मला आता खूपच एक्साईटमेंट झालं आहे आता काय करू काय नाही असं झालं आहे मला कधी उद्याचा दिवस उगवतो असं झालं यार भेटूयात आपण मज्जा करूयात एकदम मस्त वाटेल है ना हां ठीक आहे ना चालेल ना एक तनुला अजून कोणाला पण बोलवायचं असेल तर सांग मी परत बुकिंग करू शकतो आपण अजून सीट्स आहेत हो चालेल किती मजा येईल यार मला मला खूपच एक्साईटमेंट आहे जायची मी किती दिवसांपासून वाट बघत होते एकतर आपला जमत नव्हता जमलं मग प्लॅन होत नव्हता प्लॅन झाला आता झालं तर सगळं रजिस्ट्रेशन झालं तर मला आता कधी जाणार कधी नाही असं होतं आहे तुला नाही वाटते का असं एकदम एक्साईटमेंट नाही होते का मला तर असं काय सांगू मी तुला बर ठीक आहे चल ऐक तेवढं चेक करून घेशील तुझं झालं चेक करून की मला एक मेसेज कर हं मला फक्त कन्फर्म सांग मग आपण भेटूयात आपण अर्धा तास आधी भेटायचं आपलं नेहमीच्या ठिकाणी भेटू जाऊयात मग ठीक आहे त्याच्यानंतर महोत्सव झाला की काहीतरी खायला पण जाऊ मस्त मला खूप एक्साइटमेंट आहे यार चालेल चल भेटूयात चल बाय